तीन जानेवारी एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव हा माझा वाढदिवस बारा मे दोन हजार एकोणवीस हे माझे लग्न दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसश म्हणजे माझा साखरपुडा सतरा जानेवारी एकोणवीसशे नव्वद म्हणजे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस सत्तावीस डिसेंबर एकोणवीसशे चौऱ्याण्णव म्हणजे माझ्या नणंदबाईचा बड्डे